भारतीय राजकारण अतिशय गुंतागुंतीची अनियमिततेने भरलेलं आहे भारताची लोकाशाही ही जगातील सर्वात मोठी लोकाशाही असून जनतेला म म मताधिकाराचा अधिकार देणं ही खूप सकारात्मक गोष्ट वाटते संविधानाचा आदर निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाहीची मुळे अजूनही मजबूत आहेत ही गोष्ट आवडते पण जातीयता भ्रष्टाचार आणि पक्षाची वागवणूक यामुळ काही वेळ लोकशाहीची गुणवत्ता कमी होते हे खटकतं माझे आवडते राजकीय नेते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आहेत ते तत्वज्ञानी विज्ञाननिष्ट आणि जनतेशी जोडलेले होते त्यांना भेटण्याची संधी मिळाली असती तर मी विचारला असतं आजच्या तरुणांनी देशासाठी काय जबाबदारी घ्यावी आणि आपण ते कसं घडवू शकतो